आजकाल फोटोग्राफीने सगळ्यांनाच वेड लावले आहे त्यामुळे कॅमेरा हा प्रत्येकांच्याकडे असतो कुठेही जाईल तिथे मोबाईल असल्यामुळे अनेक फोटो काढतात लोक फिरायं गेल्यामुळे अन अनेक नि निसर्गचित्र कॅमेरामध्ये टिपतात तसेच सनसेट समुद्र किनारा आणि फिरायं गेल्यानंतर तिथले सुंदरसुंदर ठिकाणे कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये फोटो काढून घेतात आणि ते आठवण राहण्यासाठी ते गॅलरीमध्ये साठवून ठेवतात मलाही फोटोग्राफीचा खूप छंद आहे त्यामुळे मी कुठेही जाईल तिकडे माझ्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माझी सेल्फी वगैरे काढून घेतो मी मी माझ्या फॅमिलीबरोबर वर्षातून दोन वेळा तरी फिरायला जाते आणि कॅमेरामध्ये माझ्या फिरायं गेलेल्या कॅमेरामध्ये आठवणी साठवून ठेवते